जर परस बागेमध्ये जर तण वाढले असेल तर हाताने उपटणे उपटूनच काढून टाकले पाहिजे अन्यथा उप उपटणे शक्य नसेल तरी इतर झाडं मरणार नाहीत असं ह्यानी औषधफवारणी देखील केली तरी झाड तण जळून जाते यासाठी मार्केटमध्ये उपलब्ध आहेत त्याचाही आपण उपयोग करून घेऊ शकतो जर थोडेफार तण असेल तर हाताने उपटणे योग्य राहील उपटल्यामुळे परत तण येणार नाही जर तण कापून काढले तर पुन्हा उगवणार आणि जर औषधाचा वापर केला तर तणाबरोबर इतरही झाडं मरून जाण्याची शक्यता आहे त्यामुळे शक्यतो तण मुळासकट उपटणे हा योग्य पर्याय राहील